माझ्याकडे शेती तर नाही आहे पण एक दिवस मम्मी म्हणत होती की शेतामध्ये चल बघ शेतीतला संवाद कसा राहते मतलब तिथं वातावरण कसं राहते शेतातलं तिथं परिसर कसं राहते ते मग मी मम्मीला म्हटलं ठीक आहे म्हटलं मी येते म्हटलं मग मम्मीसोबत मी गेली तर ते बाया जे आहे ना ते सरकी लावत होती मग त्या शेतकरी काकाजीला मी विचारलं की काकाजी हे निघती कसं मग त्यांनी सांगतलं बाई वरतून पाऊस आला की ते झाड उगते मग ते मग मी त्या काकाजीला विचारलं काकाजी झाड उगलं मग करते काय तर मग जे मोठे झाड जे मोठे होतात ना मग त्याच्यावर नाही का ते वाले काकाजी घरून मतलब पूजा आणतात पूजा आणल्याच्या बादी त्या झाडाला पाळणे बांधतात पाळणे बद त्या त्याच्यात गोट्या ठेवतात म्हणजे पूजा करतात अवतालभवताल गोल घुमतात मग त्याच्यानंतर ते वाले सगळ्यांना प्रसाद देतात मग ते काकाजीच म्हणतात की बघ आता परिसर कसं झालं मतलं ह्या प मतलं ह्या झाडाची मतलब आमच्यासाठी शेती खूप मोठी हे आहे कारण आम्ही आमचं जीवन शेती बिना काहीच नाही आहे कारण की आम्ही शेती शेतीवरच आहे आणि आम्ही सगळं काही शेतीच आहे कारण त्या शेतीमधलं वातावरण जे आहे ते खूप मस्त राहते आणि मी जेव्हा शेतीमध्ये गेली ना तर तेव्हा मला पण खूप मस्त असं वाटत होतं की घराकडे यायचंच नाही तिथेच राहत तिथंच घर बांधायचं पण असं मला ते काकाजी म्हणत होते की नाही बा असं होऊ नाही शकत कारण राहू शकतो आपण शेतीमध्ये पण तसं वगैरे नाही पण